मीनी दोन दिवसां अगोदर मी सेलमध्ये गेले होते तर तिथंच ऑफर लागलं होतं फोनचा त्यामध्ये खूप्स कमी प्राइज होते फोनचे मी एफ् कसं विवो विवोचं फोन घेतलाय विवो वाय नाईन्टी थ्री त्याची फोनची कॉलेटी त्यांचा रॅम जी बी रोम खूप छान आहे त्याचे कॅमेराईज् क्लॅम कॅमरे क्लिअॅल्टी त्याची स्क्रीन पुष्कळ छान आहे मला व्हे कमीतकमीत स्वस्तामध्येच पडलाय हा अगर मी नेट याच्यावरून घेतली असती ऑनलाईन तरी पण मला महागच पडलं असतं असं बाय वन गेट वन फ्री होतं न तिथे आणखी सेल पण लागली होती तर मी तिथून फोन घेतला हां तर तसंच नाही का मला फोन हा खूप जास्त आवडलाय त्याची क्लिअॅल्टी पिच्चर क्लिअॅल्टी पण खूप जास्त छान आहे त्याची रोम रॅम जी बी परफेक्ट आहे हा फोन खूपच जास्स छान आहे